महाराष्ट्र राज्यातील शिक्षण व्यवस्थेला बऱ्याच स्रोतांद्वारे निधी दिला जातो त्यातलं पहिला आहे सरकारी निधी यात राज्य सरकार आपल्या अर्थसंकल्पातला महत्त्वपूर्ण भाग हा शिक्षणासाठी देतो दुसरं आहे जागतिक बँकेचं कर्ज राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने जागतिक बँकेशीही सहकार्य केलेलं आहे त्यानंतरचं आहे केंद्र पुरस्कृत योजना राज्याला केंद्र सरकारकडून विशिष्ट शैक्षणिक योजना आणि प्रकल्पांसाठी निधी प्राप्त होतो त्यानंतर आहे खासगी निधी राज्यातील काही खाजगी शाळा आणि शैक्षणिक संस्थांना खाजगी स्रोतांकडूनसुद्धा निधी मिळतो त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्रसारख्या बँकांकडून शैक्षणिक कर्ज समुदाय देणग्या जसं की आर्थिक सहाय्य आणि संसाधनं ज्या जसं की संगणक या प्रकारे निधी प्राप्त करून दिला जातो त्यानंतर सरकारी योजना आणि उपक्रम शाळांमध्ये माहिती आणि संप्रेश संप्रेषण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीसुद्धा विशिष्ठ संस्थांकडून निधी उपलब्ध करून घेतला जातो त्यानंतर दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडूनसुद्धा आर्थिक सहाय्य मिळवलं जातं यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षनासाठी महाराष्ट्र राज्य डेटा बँकेकडूनसुद्धा राज्य निधी हा उपलब्ध करून दिला जातो अशा प्रकारे राज्यातील शिक्षण व्यवस्थेला निधी प्राप्त करून दिला जातो